आमच्या गावात शेतीचाच व्यवसाय जास्त चालतो त्याचबब त्याचबरोबर पशुपालन म्हैस पाळणे गाई पाळणे शेळया पाळणे हाही व्यवसाय चालतो त्याबरोबर विटा तयार करणे मातीला ला माती असल्यामुळे विटा तयार करण्याचा एक व्यवसाय चालतो त्या बरोबर छोटे मोठे महिलांचे व्यवसाय लोणचे करणंं पापड करणे हे व्यवसाय चालू आहे कापड दुकान कापड व्यवसाय किंवा शिलाईकाम करणारे महिला महिलांचाही व्यवसाय चालतो तसंच